हायकिंग करताना आपल्याला बरेचसे वनजीवन दिसतात त्यामध्ये मला सर्वात महत्त्वाचं दिसले म्हणजे माकड आणि चिमण्यासुद्धा या गोष्टी तिथे खूप आल्या पण आपण हायकिंग करताना या गोष्टीचा नाश पावत आहे कारण की वनजीवन आपल्याला घाबरून बाहेर पळतात व ते आपल्याजवळही येत नाही याचा नाश होत आहे याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपण सेप्टी वापरली पाहिजे म्हणजे आपण जो ड्रेसिंग कोड आहे त्याचा उपयोग केला पाहिजे त्या ड्रेसकोड उपयोग केल्यामुळे प्राण्यांनासुद्धा तिथे येण्यास काही प्रॉब्लेम येत नाही व आपण त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो